तसं तर आमच्या भागात जर आपण आम्ही म्हटलं तर खूप सारे प्रकारचे वेगवेगळे शैली आलेल्या आहेत त्यातूनच जर म्हटलं तर ते आहे हायब्रीड आपण हायब्रीड क्रॉप म्हणू शकतो जे की गहू नाहीतर तांदूळ नाहीतर ज्वारी वगैरे आपण त्यांना म्हणू शकतो म्हणजे लोकांना जास्त अन्न पुरलं पाहिजे त्यामुळे हे जे हायब्रीड वगैरे असतात क्रॉप्स तर ते उत्पादन करतात नाहीतर मग आपण म्हणू शकतो की अशी एक नवीन तक्निक सायन्स सायन्समध्ये आता आलेली आहे नवीन ज्यामुळे कोणालाच अन्नाची कमी नाही पडेल आणि तसं जर म्हटलं तर मग हायब्रीड ॲनिमल्ससुद्धा असं असतात की जे एका दमात म्हणजे जास्त उत्पादन देतात जसं कोंबडी म्हणावं तर जी कोंबडी म्हणजे दोन तीन अंडे देत असते तर तशीच ती कोंबडी एका सोबत दहापेक्षा जास्त अंडेसुद्धा देऊ शकते या तक्निकनुसार जर असं म्हटलं तर